भारतीय समाजात धर्माचे खूप मोठे स्थान आहे आता आपण जर बघितला तर आपल्या भारतामध्ये खूप ध अनेक जाती धर्माचे लोकं वास्तव्यास आहेत आणि अनेक जाती धर्म अनेक पंथाने नटलेला आपला हा भारत देश आहे आणि याच्यामध्ये इतर सुद्धा धर्म खूप मोठ्या संख्येनं वास्तव्यास जसं आपण ख्रिश्चन धर्म पाहिला वरून पुन्हा जैन लोकांचं धर्म पाहिला असे अनेक लोकं आणि चांगले चांगले त्यांचे रूढी परंपरा त्यांचे भरपूर काही चांगलेसुद्धा आहेत आणि मलासुद्धा आवडलेलं म्हणजे त्यांचं भक्तीभाव खूप चांगलं एकमेकांसोबत म्हणजे जातीभेद मिटवून ते संपूर्ण लोकांना एकत्रित करून बिचारे प्रत्येक मग कोणत्याही जातीचा असो किंवा कोणत्याही धर्मपंथाचा असो एकत्र बसून ते पूजापाठ करतात हा त्यांच्यातला जो पैलू आहे एक एकत्वचा जो भाव आहे जिव्हाळा आहे तो मला खूप काही आवडला आणि मी एकता राखण्यासाठी मीसुद्धा अशा प्रकारचं जसं एकता राखण्यासाठी मीसुद्धा लोकांना म्हणजे मार्गदर्शन करू शकेन